मला पर्यटनाचा छंदच आहे म्हणा तर आपल्याला महाबळेश्वर हे ठिकाण मला खूप आवडतं महाबळेश्वरला अनेक वेळा मी भेट दिलेली आहे आणि बालपणी मी महाबळेश्वरमध्ये राहिलेलो आहे त्या ठिकाणी माझं माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणही महाबळेश्वरमध्ये झालेलं आहे आणि तिथला रम्य परिसर मला नेहमी मोहित करतो त्या ठिकाणी आपण वेण्णालेकपासून सुरुवात करूया वेण्णालेक हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं तलाव आहे तिथं गर्द अशी झाडी आहे सभोवताली त्या ठिकाणी रम्य असा सुंदर परिसर सूर्यास्ताच्यावेळेला तिथं बोटिंगचा आनंद मी घेतो तिथं जवळच जे काही पॉईंट आहे तो केट्स पॉईंट आपल्याला बघता येईल अतिशय उंच असा तो पॉईंट आहे त्याच्यापुढं गेलं की आर्थर शीट सगळ्यात उंच पॉईंट आहे आर्थर शीट तोही बघता येईल आपल्याला तिथं थोडं गेलं की सावित्री नदीचं आपल्याला पात्र दिसतं नंतर क्षेत्र महाबळेश्वर आहे पाच नद्यांचा उगम त्या क्षेत्र महाबळेश्वरमध्ये झालेला आहे ते एक पवित्र अशा प्रकारचं ठिकाण आपल्याला बघता येईल तिथून पुढं आलो आपण की हात्तीचा माथा त्याला लॉडवीक पॉईंट म्हटलं जातं त्या ठिकाणी महाबेश्वरच्या पश्चिमेकडची बाजू आपल्याला पाहता येते आणि पुढं मग तसंच आलो आपण ते सायंकाळी पर्यटकांची खूप गर्दी असते तो बॉम्बे पॉईंट सूर्यास्ताचा आतिशय रम्य देखावा बघायचा असेल तर तो बॉम्बे पॉईंटवरून आपल्याला सूर्य कसा मावळतो ते छाटा कसा बदलतात ते आपल्याला पाहता येईल आणि अशा प्रकारे महाबळेश्वर हे आपल्या महाराष्ट्राचं नंदनवन म्हटलं जातं त्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल एक ठिकाण त्या ठिकाणी त्याच्याच पश्चिमेला मग मी प्रतापगड पाहतो की त्याचा इतिहास तर माहितीच आहे आपल्याला त्याच्या ठिकाणी शिवाजीराजे आणि अफजल खानाची भेट झाली होती तिथं अफजल खानाचा वध झाला भवानी देवीचं मंदिर आहे आता प्रतापगडावर शिवाजी राजांचा भव्य पुतळा त्या ठिकाणी आहे प्रतापगडावर गेल्यानंतर जावळी खोरं बघता येईल नंतर पश्चिमेकडचा घाट पाहता येईल आणि मग आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी त्याकाळामध्ये घनदाट जंगल कसा असेल नाही का ते मावळे तसे लढले असतील त्याचा आपल्याला ऐकून सुद्धा रोमांच अंगावर येतील अशा प्रकारच्या घटना तिथे घडलेल्या आपल्याला दिसतात आणि मग आपण मुक्कामाला परत राहावं महाबळेश्वरला तेच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी अनेक जी राहिली ठिकाणं आहेत बॉम्बेदन पॉइंट आहे पुन्हा त्या ठिकाणी ते भारत हॉटेलच्या शेजारी एक तलाव आहे ते आपल्याला पाहता येईल फाऊंटन फेन हॉटेल आहे तिथे ते बघता येईल तसंच आपल्याला तापोळ्याला जाता येईल तिथं बोटिंग करता येतं एकंदरीत महाबळेश्वरचं एकंदरीत पाहिलं तर अतिशय रम्य अतिशय सुंदर अतिशय शांत अशा प्रकारचं ठिकाण आहे आणि तुम्हाला आयुष्यात खरोखर आनंद मिळवायचा असेल तर कधी ना कधी आपल्याला महाबेश्वरला भेट द्यावीच लागेल असं मला वाटतं